सहसा मराठी भाषेतूनच बातम्या ऐकतो ए बी पी माझा झी चोवीस तास आय बी एन मराठी साम मराठी वगैरे आणि स्थानिक वृत्तपत्र वाचतो आम्ही लोकमत आहे सकाळ आहे त्यात पुढारी आहे प्रजावाणी आहे दैनिक प्रजावाणी त्याच्यातून आपल्याला बरीचशी माहिती कळू शकते प लोकमत आणि लोकमत वगैरे पेपरमध्ये आम्ही कोडी असते कोडी कोड्यासाठीच कोडी सोडवतो त्यातून चॅनल्सचं आपल्या मोबाईलवर पण नांदेड एफ एम नांदेड एफ एमवर सुद्धा बातम्या ऐकतो आम्ही बातम्याचं बातम्या पाहतो